होय भारताच्या अनेक भागांमध्ये मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सायकल लॅपटॉप देणे अशी योजना आहे आणि ह्या योजनांचा फायदा पण झालेला आहे जसं लॅपटॉप दिल्यामुळे जे विद्यार्थ्यांचे जे बाहेर जाऊन कामं असतात तर ते घर बसल्याच होतं आहे बाहेर नीट कॅफेमध्ये जाऊन जी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची राहते ते ते घर बसल्या करू शकतात आणि त्या सायकल वाटप पण केलेले आहे ही पण योजना खूप चांगली आहे जे खेड्यामध्ये विद्यार्थी राहतात त्यांना बस कधी कधी बस म्हणजे टाइम टू टाइम राहते ते कधी कधी बस येत नाही कधी कधी बस मिळत नाही तर सायकल दिल्यामुळे त्यांचा प्रवास सोपा झालेला आहे कमी वेळामध्ये पण ते पोहोचतात आणि हे जे योजना आहेत खरंच खूप चांगल्या आहेत